मला माझ्या बॉसने एक प्रोजेक्ट दिलं आणखी ते प्रोजेक्ट एका महिन्यात पूर्ण कम्प्लीट करायचं होतं तर मी त्याला रात्रंदिवस एक करून ते प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीन्ट केलं आणखी ते प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर मी माझ्या बॉसला दाखवले तर ते बॉस खूष झाले म्हणून मी अशी सामना केला की माझे बॉस पण नाराज नाही आणखी मी माझी मेहनत वाया जाऊ देऊ नये म्हणून माझं प्रोजेक्ट बेस्ट देण्याच्या मागे लागली होती आणखी हे बेस्ट ठरलं